इथल्या राज्यातल्या लोकांशी मराठी भाषा समजा नसेल तर श शक्यतो हिंदी भाषा सगळीकडे चालते त्याला हिंदी भाषेतून म्हणून मराठीचे थोडे बहुत काय ज्ञान देणार दिली म्हणजे त्याला कळते हे कारण मराठी भाषा त्याला येत नाही आणि त्याची भाषा आपल्याला येत नाही सरासरी हिंदी भाषा सरासरी लोकाला येते तर हिंदी त्याला मोडकं तोडकं का होईना आपली भाषा समजते आपण त्याला त्या बोलण्याचा सारांश काय होता तर नंतर त्याला थोडं बहुत काही ना समजते किंवा मोडकं तोडकं पा बोलल्यानंतर त्याला काहीतरी त्याचा फायदा होईल असं आपण जरी राहिलो तर तो समजून घेईल आणि शक्यतो मराठीतून त्याला बोला तर सोप्या भाषेत बोलायला पाहिजे सोपे शब्द वापरायला पाहिजे हिंदीमध्ये सुद्धा उच् उच्चारणा घेता स साधे सिम क त्या भाषेचा वापर सोप्या पद्धतीनं केला मग त्याच्याही लक्षात येते आपल्याला जास्त त्याला समजावून सांगायचं काम पडत नाही म्हणजेच हिंदी भाषेमध्ये बोलताना तो समजू शकेल की हा काय बोलायला म्हणून मराठी भाषेचाही थोडा थोडा उच्चार करू मोडकं तोडकं का होईना त्याला समजलं पाहिजे ही आपली भावना पाहिजे आपण त्याला हिंदीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे बोलू शकतो